मला असं कुठलं ठराविक गाणे गुणगुणायला आवडतं तसं नाही आहे मला कोणते गाणे माझे तोंडात चालूच असतात पण जास्त करून तर सॅड साँग्स मला खूप आवडतात जे सायलंट असतात पीस वाटतं ऐकून आपल्याला तसे साँग्स ऐकून ऐकून मग ते आपल्या तोंडातही तेच साँग दिवसभर राहतं म्हणून ते गुणगुणायला मला खूप आवडतो तसे सॅड साँग्स वगैरे आणि असे नॉर्मल डी जेचे साँग्स पण कधी कधी आवडतो बोलायला वगैरे मस्त वाटतं बोलायला माइंड फ्रेश होतो मन हलकं देखील होतं काही टेंशन वगैरे असलं तर म्हणून फ्री टाइममध्ये आपण गाणं गायला ऐकायला बसलोच पाहिजे चांगलं असतं ते आपल्या शरीरासाठीही गाणं बोललं तर म्हणून मला असे सॅड साँग्स वगैरे जे सायलंट असतात पीसफुली स्लो असतात ते मला खूप आवडतात ऐकायला आणि बोलायलाही थँक यू